आपल्या भारत देशामध्ये कला आणि संस्कृती खूप खूप प्रचलित आहे त्यामुळे आपल्या देशात कला आणि संस्कृती ही आपल्या समाजामध्ये एकरूप झालेली आहे आपल्या येथे विविध कला आणि विविध संस्कृती आहेत कलेमध्ये रांगोळी काढली जाते त्यामुळे मुलांना त्या प्रोत्साहित केलं जातं दिवाळीमध्ये विविध स्वरूपात रांगोळी काढली जाते त्यामुळे मुलांना त्यांची कला जोपासली जाते त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये रामजल्म हनुमान जल्म असे अनेक विविध सण आपल्या संस्कृतीत साजरे केले जातात त्यामुळे रामजन्मामुळे रामांची जी शिकवण होती ती समजते हनुमान जन्मामुळे आपली हनुमानची जी तेजस्वी आणि शक्ती होती ती समजते